हो चालेल ताई नक्की करूया नाही सॉरी ताई मी खूप सॉरी मला नाही जमलं काल वेळ नाही मिळाला पण मी माझं यूट्यूब चॅनलसाठी खूप तयारी करत होते त्याच्यामुळे मला तुमचा अभ्यास करायला वेळ नाही मिळाला पण मला सगळं तुम्ही शिकवलेलं लक्षात आहे एकदम माझं तयार झालेलं आहे कालचा अभ्यास जरी केला नसला तरी मी तयार आहे आज तुम्ही शिकवलंत तरी चालेल मला हो पण मग यावर काळ उपाय करू शकतो कारण मला काल वेळ नाही मिळाला मग मी आत्ता थोडा वेळ जर का तयारी केली तर चालेल का तुम्ही तेवढा वेळ देऊ शकता का मला मग आत्ताचा आपण क्लास जर का संध्याकाळी वगैरे घेतला तर चालेल का संध्याकाळी मला सात वाजता चालेल मग मला अर्धा तास देऊ शकता का तुम्ही म्हणजे साडे बारापर्यंत मी सगळी तयारी करून ठेवीन मग आत्ताच तुम्ही माझी एक टेस्ट घ्या आणि मग तुम्हाला कळेल की मला किती येतं आहे

बरोबर

हो हो चालेल पुन्हा मी असं करणार नाही तुम्ही जो काही मला घरचा सांगाल तो नीट करून येईन चालेल हो हो चालेल चालेल थँक्यू ताई हो हो चालेल हां थँक्यू थँक्यू ताई